महाराष्ट्र राज्यातील लोकं आपले सर्व सांस्कृतिक सण वारसा हे साजरा करतात त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे्या प्रकारचे सण आहेत गणपती उत्सव आहे दसरा आहे त्या ठिकाणी पोळा हा सण आहे गणपतीमध्ये सार्वजनिक सर्व लोक एकत्र येऊन सर्व मंडळ एकत्र येऊन त्याठिकाणी सार्वजनिक योगदानाने तो सण साजरा केला जातो घरोघरी गणपतीची मूर्ती बसून घरात पण तो सण साजरा केला जातो दसऱ्यामध्ये ज्याप्रकारे ग सर्व घरांची स्वच्छता केली जाते त्यानंतर त काही गोष्टींची काही आपल्या आयुष्या म्हणजे घरातली ध सोन्याची वगैरे त्या ठिकाणी पूजा केली जाते अशा प्रकारे तो सण साजरा केला जातो त्यानंतर हे आपल्या कल्चरमध्ये लोकांचा हे सण झाला त्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये राबणारे जे जनावरं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सण साजरा केला जातो पोळा त्या पोळ्याच्या निमित्ताने आपण त्या जनावरांचे आभार मानतो जेणेकरून ते आपल्या शेतामध्ये राबतात आणि आपल्यासाठी धान्य अन्न हे आपल्याला पिकवण्यास मदत करतात